खरंतर रोजग बेरोजगारी तर खूप वाढलेली आहे आताच्या काळात कारण उच्चशिक्षित मुलं पण भरपूर आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही शिक्षणाला गरीब आईवडील इकडून तिकडून पैसा आणून मुलांचं शिक्षण पूर्ण करतात ते पूर्ण झाल्यावर त्यांना पण अपेक्षा असते की आमच्या मुलानी एवढं शिक्षण केलंय तर दोन पैसे चांगले मिळावे म्हणून पण आताची परिस्थिती अशी आहे की उच्चशिक्षित मुलांना नोकऱ्या नाही आहे नोकऱ्या नसल्यामुळे ते मनात असा विचार करतात की बाबा आपल्या आईवडिलांनी इतका पैसा खर्च केला आहे आपल्या शिक्षणावर मग तो पैसा नोकऱ्या मिळत नाही मग ते इतकं कठोर पाऊल उचलतात की त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते आणि असे महाराष्ट्रात भरपूर मुलं झालेत की त्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर सरकारनी यावर थोडा विचार केला पाहिजे मोठंमोठं प्रोजेक्ट आणले पाहिजे प्रोजेक्ट आणल्यावर मुलांना कसा रोजगार मिळावा रोजगार मेळावे घेतले पाहिजे जेणेकरून उच्चशिक्षित मुलांना किंवा कमी शिकलेल्या दहावी बारावीवाल्या मुलांना थोडा रोजगार मिळेल आणि आता बेरोजगारी लॉकडाउनच्या नंतर एवढी वा वाढलेली आहे की विचारूत नका लॉकडाउनमध्ये चांगल्याचांगल्या कंपन्या बंद पडल्या आहेत जे लोक त्या ठिकाणी कामाला होते त्यांना पण कंपनीनी काढून टाकलेलं आहे कामावून असं बघायला गेलं तर ते लोकंसुद्धा दोनदोनशे तीनतीनशे रुपये रोजानी बिगारी काम इस हे ते काम करत आहेत बिचारे तर सरकारनी याच्याकडं थोडं गांभीर्यानी लक्ष घातलं पाहिजे